जवळ जवळ रोज बनणारा आणि खासियत असणारे असे एक नाहीतर बरेचसे पदार्थ आमच्या मराठवाड्यामध्ये आहेत तर दररोज बनणारा झुणका आणि भाकरी हा पदार्थ घरगुती बनवला जातो आणि ते सर्व करणारे स्टॉलदेखील भरपूर ठिकाणी आहेत त्यानंतर खवा पासून पेडा आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या मिठाया बनवल्या जातात त्या घरीपण बनवल्या जातात आणि त्याच्यासाठी भरपूर स्टॉल आहेत विशेषतः गुलाबजामून त्यानंतर पेढा हे याचे स्टॉल अगदी कोपऱ्या कोपऱ्यावरदेखील आहेत आणि अतिशय पौष्टिक त्यानंतर तुमच्यासाठी ताकद प्रदान करणारा हा पदार्थ आहे